हा मला ना मॅम माझ्या एजुकेशनबद्दल जरा डिस्कस करायचं होतं म्हणजे माझं असं म्हणणं आहे की माझं असं ड्रीम आहे की मला मेडिकल फील्डला जायचं आहे तर त्यासाठी मला स्कूलकडून जरा सपोर्ट हवा होता स्कूलकडून तसं एजुकेशन हवं होतं हा म म्हणजे सायन्समध्ये जास्त सायन्स विषयामध्ये मला चांगल्याने समजून आणखी जे लेसन्स वगैरे असतात त्याबद्दल जास्त डीप इन्फॉर्मेशन पाहिजे होती आणखी हा ओके ओके ठीक आहे मग नक्कीच हो हो हा आणखी मला म्युझिक पण आवडतं तर म्युझिकबद्दलही काही जर स्पेशल क्लासेस वगैरे असेल आपल्यात स्कूलमध्ये तर ते सुद्धा अचिव्ह करायला आवडेल मला ओके

ओके ओके ठीक आहे चालेल मग हो हो ठीक आहे बस हा हे महत्त्वाचा टॉपिक होता हा ओके थँक यू मॅम थँक यू